फॅशनबद्दल म्हणायचं झालं तर भारतात फॅशन जे आहे ती शहरानुसारही वेगवेगळी पडते जसे की आपल्याकडे भाग आहे टीयर वन टीयर टू टीयर थ्री असे आहे तर तुम्ही टीयर वन टीयर टू शहरांमध्ये गेला तर तिथे फॅशन थोडीशी तुम्हाला मॉडर्न दिसेल पण तेच जर तुम्ही जर टीयर थ्री किंवा अगदी गावाकडे आलात तर थोडीफार फॅशन वेगळी दिसेल परंतु आजकाल ऑनलाईन संकेतस्थळामुळं आणि ऑनलाईन शॉपिंगमुळे ही फॅशन जी आहे ती गावागावापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याचबरोबर सोशल मीडिया आणि सोशल नेटवर्किंग ह्यामुळे फॅशन जे आहे ती अगदी गावागावात पोहोचलेली असल्यामुळे अगदी गावातील तरुण मुलं मुलीदेखील फॅशनेबल कपडे वापरतात मी पर्सनली जे आहे ते शक्यतो ऑनलाईन संकेतस्थळावरून शॉपिंग करणे प्रेफर करतो आणि जनरली कॅज्युअल कपडेच मी वापरतो तरी फॅशन जी आहे भारताची अजून देखील म्हणजे सुधारत आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शनदेखील उपलब्ध आहे